प्रगती एजन्सीचा नंबर आहे ना सर मी प्रेरना गजबिये बोलते आहे सर मी माझ्या कुटुंबासोबत शेगाव जायचं ठरवले आहे तर मला तुमच्या एजन्सीमधून कॅब किंवा बस करायची आहे तर बस जर करायची असेल तर किती किराया लागेल किंवा कॅब व्यवस्थित राहील का सोयीस्कर राहील का कारण एक गाव नाही दोन तीन गाव जायचं आहे कॅब बुक करायची आहे तर वीस एप्रिलला तुमची कॅब उपलब्ध राहील का तर मला वीस एप्रिल रोजी शेगाव आणि शिर्डी अशा दोन ठिकाणी ये जा करायचं आहे तर मला तुमची कॅब हवी आहे कॅब ड्रायवरची फीज आणि त्याची वेळ मला सांगून द्या